पुस्तक म्हटलं तर मला पु ल देशपांडेंचं बटाट्याची चाळ हे पुस्तक ब फार आवडलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी जी वेगवेगळ्या व्यक्ती रंगवल्या आहे ते वाचताना असं वाटत होतं की खरोखरच ते व्यक्ती आपल्यासमोरच म्हणजे एकादा पिच्चर बघतोय असं वाटत होतं की समोर तसं दृष्य निर्माण होतं वाचता वाचता आणि आपण ते अनुभवतोय असं वाटत होतं तर त्यांची जी लिहिण्याची शैली आहे जे त्यांचे शब्द आहेत ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत आता सिनेमा म्हटलं तर मला आतास एवढ्यात आवडलेला सिनेमा म्हटलं तर आपलं हे केरळा श्टोरी ते आवडण्याच्यामागचं कारण असं आहे की त्या चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या आजकालच्या मुलींना किंवा तरुण मुलींना किंवा पिढीला चांगला संदेश दिला आहे की अशा प्रकारची लोकं असतात तर त्यामुळे आपण अशा भूलथापांना बळी पडलं नाही पाहिजे आपण आपली संस्कृती जपली पाहिजे उगाचंच दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतरण करणं किंवा दुसऱ्या धर्माच्या लोकांशी विवाह करणं हे धोक्याचं पण ठरू शकतं ते लोक तर आपला गैरवापर पण करून घेऊ शकतात तर हा एक चांगला संदेश दिलेला आहे आणि जेणेकरून आता ज्यांनी हा चित्रपट बघितला आहे त्या मुलींच्या समोर जर असे प्रसंग आले तर ते नक्कीच त्या प्रसंगाला तोंड देतील कम्प्लेन्ट करतील आणि अशा घटना वारंवार न होऊ दे देण्यासाठी प्रयत्न करतील